मी डान्स रुटीन्स रुटीनसाठी संगीत निवडताना पहिल्यांदा त्या गाण्याचा बीट लय आणि एनर्जी बघतो नृत्याची शैली कोणती आहे यावरही निवड अवलंबून असते जर जोरदार आणि उत्साही नृत्य असेल तर फास्ट बीट्स असलेलं गाणं निवडतो आणि जर नृत्य भावनात्मक असेल तर मऊ आणि संथ गाणे निवडतो कधीकधी गाण्याचा अर्थ आणि त्यातल्या शब्दावरही लक्ष देतो जेणेकरून नृत्यातून योग्य भावना व्यक्त करता येतील तसेच गाण्यावर सहज स्टेप्स बनवता येतील का याकडेही लक्ष देतो एकदा संगीत मनाला भावले की मग सराव सुरू करतो आणि नृत्याचा आनंद घेतो